हॅलो हां बोल ना हां बोल ना हां हां कशामध्ये करायची आहे म्हणजे सध्याच्याला तर पोस्टातली चांगली आहे आणि आपल्यासाठी म्हणजे यस बी आयचीसुद्धा लाईफ इन्श्युरन्स तेनं दोन्ही चांगली आहेत जर प्रॉपर्टीमध्ये इन्वेस्मेंट करायचं असेल तर तेही चांगलं आहे सिक्युअर सध्याच्याला म्हणजे ना सिक्युअर म्हणलं तर यस बी आय आणि पोस्ट ऑफिस दोन्ही पण सिक्युअर आहे आपल्याला सध्याच्याला म्हणजे कशावर इन्वेस्मेंट करणार आपण त्याच्यावर अवलंबून आहे कारण समजा मुलांसाठी जर असलं तर पी एफ मुलीसाठी असेल तर सुकन्या योजना वगैरे आणि आपल्याला थोडीशी बचत म्हणून जर पाहिजे असली तर हेच हेचं आहे आर डी आहे पुन्हा महिला बचत योजना हां

आपल्याला त्या एफ डीवरच आपल्याला कर्ज काढता येईल समजा एस बी आयमध्ये असलं तर त्या पैशावरच आपण ता तात्काळ तीन महिने समजा दोन तीन महिने झाले आपल्याला ते काढता येणार नसलं त्याच्यावर आपण कर्ज काढू शकतो प्रॉपर्टीचं आपण आता कसं प्रॉपर्टीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली हे तर चांगलंच आहे तर त्याच्यावर आपण कसं आपल्याला जर तात्काळ पैसा पाहिजे असंल तर आपल्याला त्याच्यामध्ये नाही भेटू शकणार ना पुन्हा आपल्याला बँककडून लोनसाठी कागदपत्र गोळा करणं हे करणं त्या गोष्टी आल्या आहेत हां म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडमध्ये त्याची मर्यादाच असती आपण समजा बंद केले तर आपले म्हणजे कमीतकमी तीन वर्ष तरी कंप्लेंट व्हावं लागते आहेत न म्युचुअल फंडलासुद्धा आणि समजा यफ डी आली तर आपण यफ डी कसं मोडू शकत आहोत हां यफ डी मोडू शकत आहोत आणि आपण हे करू शकतो त्याच्यावर आपल्याला पर्यायी काही तात्काळ गरज असली त्याच्यावर कर्जही काढू शकत आहोत आपण त्या एफ डीवर आता ते तर थोडंफार असेल ना आता थोडंसं आपलं आता कसं आपलं तात्काळ जर काही क थोडंफार आपल्याला नुकसानीच सहन करावं लागेल ना तसंच का मला वाटतं एस बी आयमध्ये त्यांच्या एवढं असं हे नाही जसं आपल्या प्रॉपर्टीमध्ये हे होईल तसं ह्याच्यामध्ये नाही होणार तुम्हाला वाटते हां चालते हां